मी कपड्याच्या दुकानामध्येे गेली होती त्या कपड्याचे दुकानामध्येे मी मुलासाठी ड्रेस घेतला आणि मुलाचा ड्रेस प पूर्ण फिटिंगला बसला आणि छान सुंदर पण दिसत होता तो माझा मुलगा आणि त्या दुकानाच्या नावाला मी फाईव स्टार रेटिंग देते